भारत देशाला आणि महाराष्ट्राला सर्वात मोठा ऐतिहासिक वारसा आहे तर ऐतिहासिक विषयामध्ये शिक्षण घेत असताना तर छत्रपती शिवरायांचा खूप मोठा इतिहास आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि तो ऐतिहासिक किंवा तो इतिहास पोस्ट पासून ते शालेय जीवना प पासून ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत देखील हा विषय अनिवार्य केला पाहिजे जेणेकरून पराक्रम इतिहास आपल्या मह देशाचा महाराष्ट्र या भूमी मातीचा आपल्या सर्वांना माहिती होईल येणाऱ्या पिढींना माहिती होईल